हॅलो हा गुड मॉर्निंग मॅडम मंजिरी बोलते आहे अरे हा थोडा प्रॉब्लेम होता घरी लग्न होतं तर मी बाहेर गेले होते त्यामुळे झालं नाही तर कधी करता येईल मॅडम आता ओ हा हा

बरं आता मी फाय बुक्स घेतलेले होते तर किती फाईन लागेल म्हणजे हंड्रेड रूपीज फाईन हा नाही परवडत नाही एवढं हा हा एवढं नाही परवडणार बरं बरं मी आजच यायचा प्रयत्न करते आणि म्हणजे आज तर नाही जमणार आज तर मी अजून तर मी निघालेच नाही तर उद्या उद्या येऊ शकते का मॅडम ओके मंडेपर्यंत आलं तर चालेल ना हा हा तर मग आता बरं हा हा म्हणजे हंड्रेड रूपीज होईल ते फाय बुक अरे नाही काय सांगू ते लग्नाला गेली ना मग तेच अडकून गेली येणंच नाही झालं आणि यांची तब्येत खराब होती त्यामुळे अजून पण येणं नाही झालं

हा हा हा हा हा हा हा हा आता ते घेतल्या गेले मॅडम पण आता येते मी मग मंडेला देऊन देईन नक्की नक्की येते मी मॅडम मंडेला काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे मग मंडेला भेटू मग आपण

ओके ओके थँक्यू मॅडम